भारतीय चित्रपट आणि संगीत यांना फार मोठी परंपरा आहे माझा जर विचार केला तर मला स विनोदी सिनेमे जास्त आवडतात आता विनोदी सिनेमांमध्ये जर अभिनेत्यांचा विचार केला तर लक्ष्मीकांत बेर्डे असतील अशोक सराफ असतील सचिन पिळगावकर असतील हे अभिनेते आणि यांचं काम मला खूप आवडतं त्याचप्रमाणे चित्रपट गीतांचा जर विचार केला तर प्रेमगीतं असतील युगलगीतं असतील भावसंगीत असेल आणि त्याच्या संदर्भात असलेली भावगीतं असतील हे पण मला खूप आवडतात आणि माझा आवडता गायक जर तुम्ही विचारात घ्याल तर आवडत्या गायकाचा आवडत्या गायकांच्यामध्ये मला सुरेश वाडकर यांची गाणी खूप आवडतात लता मंगेशकरांची गाणी खूप आवडतात अशा पद्धतीने माझी आवडनिवड ही चित्रपट संगीताबद्द्ल असेल किंवा चित्रपटांबद्दल आहे